भारतामध्ये सनातन आणि हिंदू धर्माशी निगडीत असंख्य पवित्र ग्रंथ आणि प्रतीके आहेत फॉर एक्झॅम्पल केदारनाथ बद्रीनाथ बारा ज्योतिर्लिंगे अष्टविनायक अशी कितीतरी असंख्य म्हणजे माणूस आपल्या पूर्ण आयुष्यात पाहू नाही शकेल इतके सनातन धर्मांचे प्रतीके आहेत भारतीय भारतातच नव्हे तर ऑल ओवर वर्ल्डमध्ये म्हणजे इंडोनेशियामध्ये जरी तुम्ही गेले तर तिथे सनातन धर्माचे महत्त्व दिसून येते त्याचप्रकारे पवित्र ग्रंथांची जर गोष्ट केली जातात तर यजुर्वेद सामवेद ऋग्वेद अशाप्रकारचे चार ही वेद आपल्या ह्याच्यात आहे त्याप्रकारे भगवद्गीता रामायण महाभारत यासारखे विविध साहित्य पण सनातन आणि हिंदू संस्कृतीमध्ये उपलब्ध आहेत